पाच हजार चारशे नऊ तेवीस हजार दोनशे दहा दहा हजार एकशे पंचावन्न तीन लाख पंचवीस हजार एकशे एक पाच लाख पंचवीस